हॅलो काका हां तुमच्या कॅबमधनं मी आत्ता शिवाजी चौकात उतरलेली माझी बॅग तुमच्या कॅबमध्ये राहिल्या हां विसरल्या मग ती मी थोड्या अंतर चालत गेल्या तर पाठीमागं आहे का बघता का हो हो लाल कलरची आहे हां हां मग देता का मला तुम्ही आणून का मी येऊ न्यायला हो महत्त्वाचे पेपर आहेत ओ माझे त्यात डॉक्युमेंटऐत सगळे हां मी शिवाजी चौकातून थोडीशी पुढं गेलेली आहे मग माझ्या ते हे लक्षात आले की बॅग विसरल्या आहे का हो आहे ना हां ठीक आहे तुम्ही देता आणून हां का दुसरी कॅब करून मी येऊ तुम्ही आता कुठे आहे हां हां हां गांधी पुतळ्याजवळ आहे का तिथे थांबता का तुम्ही नाही काय हां तुम्ही दी हां येऊन मला दिलं तर बरं होईल मी तुम्हाला पैसे देईन त्याचे भाडं हां काही असल ते दिल तुमचे भाडं तर तुम्ही थांबत असला तर मग दुसरी कॅब घेऊन येते तिथं महत्त्वाचे पेपर आहेत माझे हो हो प्लीज जवळ ठेवा हां हां हां मी तुम्हाला फोन करेन हां तिथंच थांबा तुम्ही हां चालेल थँक यू